मला छंद आहे रांगोळी काढण्याचा डिझायनिंग करण्याचा सो माल्या माझ्याकडे संध्याकाळच्या फ्री वेळ असला की मी ते करत असते मला रांगोळी काढायला खूप आवडते त्यानंतर एक महत्त्वाचा जी माझी आवड आहे ती म्हणजे मला शिकवण्याची आवड आहे तर जर माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर कोणी गरीब विद्यार्थी असतील ज्यांना शिक्षणाची आवड असेल पण ते बाहेर ट्यूशन क्लासेस वगैरे नाही लावू शकत तर मी माझ्या फ्री वेळमध्ये त्यांना शिकवते पण त्यांना जर इंटरेस्ट असेल तरच जेणेकरून असं होतंय की त्यांना पण म्हणजे माझा पण वेळ निघून जातो मला माझी आवड पूर्ण करायला मिळते आणि समोरच्या व्यक्तीलाही माझ्याकडून मदत होऊन जाते बरेचसे गरीब विद्यार्थी असतात आमच्या एरियामध्ये पण खूप सारे आहेत की ज्यांना नाही म्हणजे नसतात त्यांच्याकडे पैसे की ते बाहेर ट्यूशन्स लावू शकतील किंवा काय पण त्यांना आवड असते त्याच्याम ते माझ्याकडे येतात आणि मी त्यांना शिकवते फ्रीमध्ये सो ही माझी आवड आहे आणि आता मागच्या वर्षीच मी एका दहावीच्या मुलाला शिकवलेलं आहे आणि आता त्याने दहावीची एक्झाम पण दिलेली आहे बघू आता त्याचा रिझल्ट काय येतो ते तो मुलगा तर खूप हुशार आहे पण त्याच्या आईवडलांची जी परिस्थिती आहे ती व्यवस्थित नसल्यामुळे ते नाही लावू शकत होते ट्यूशन क्लासेस त्यांचे तर मी त्याला शिकवलं आहे आणि हीच माझी एक महत्त्वाची आवड आहे